भारतातील वाहतूक व्यवस्था आति आधी तर फार अतिशय खराब होती पण आता ती बऱ्यापैकी सुधारली आहे म्हणजे नितीन गडकरीनी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत तर वाहतुकीमध्ये भारतात प्रामुख्याने जल वाहतूक किंवा रेल म्हणजे आणि रोड वाहतूक ही केली जाते तर रोड वाहतूकमध्ये रो म्हणजे र रोड आणि ट्रेन असे दोन प्रकारचे आपल्याला वाहतूक अव्हेलेबल आहे तर त्याच्यामध्ये रोडसाठी मात्र नतीड गडकणी अतिशय सुंदर काम केलेलं आहे की ज्या ठिकाणी जायला आधी सहा तास लागत होते तिथे आता माणूस अगदी अडीच तासात पोहचतो तर त्याच्यामुळे रोडची व्यवस्था अतिशय खूप सुंदर झालेली आहे रस्त्यांची व्यवस्था पण त्याच्यामध्ये आव्हानंही भरपूर आहेत की जसं की महामार्ग बनवून आली ते सिमेंटचे महामार्ग बनवले आहेत त्याच्यामुळे लोकांनी काळजीपूर्वक वाहने चालवणं आवश्यक आहे दर दोन तासाला दहा मिनटाचं अगदी ब्रेक घेणं स्टॉप घेणं पण अतिशय महत्त्वाचं आहे की नाहीतर तुम्ही अगदी त्याच्यामध्ये इतके तुमचे डोळे त्याच्यामध्ये थकून जातात की त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा तुमचे गाडींचे टायरही खूप जास्त गरम होतात बस्ट होतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वाढलेले आहेत तर ह्याची काळजी घेणं आणि ह्याच्या वरची उत्तरं शोधणं हीच सध्याची आव्हानं आहेत